हॅलो

आवाज येत नाही का हलो कुठं लागला फोन हे असं का मॅडम आम्हाला आहे ना कार घ्यायची होती असं तर तुमच्या शोरूममध्ये कोणत्या कंपनीच्या कार आहेत असं का आम्हाला मारुती आहे मारुती कार पाहिजे

आमचं बजेट का पाच सहा लाखापर्यंत आहे ते कार घेतल्यानंतर ती कशी पेमेंट आहे ई एम आयची आहे का तुमच्याकडे सुविधा का हफ्तेवारी पण आहे का असं का हप्तेवारी पाहिजे असेल तर अगोदर किती पेमेंट भरावं लागेल मॅडम असं का आणि जास्त भरलं तर हप्ता कमी येते असं का हप्ता कितीपर्यंत येईन मॅडम जास्त घेतले तर का कमी घेतले तर का पैसे हं आणि जास्त भरले तर बरं बरं ठीक आहे चालते मग आम्हाला जसा पाहिजे तसा कलर पण भेटून जाईल ना असं का ठीक आम्ही येतो तर मग आल्यानं बघूयात ठीक आहे चालते